माझ्याकडे मशीन आहे मी शिलाई मशीन शिवणक्लास केला आहे मला ब्लाउज शिवणं खूप आवडते ब्लाउजही शिवतो ड्रेस पण शिवतो लहान बाळाचे कपडे गेले होते टोप्या हे पण शिवतो पण आता माझी इच्छा अशी आहे की खूप मी आधी शिकली होती आता तिच्यातून समजा काही शिकायचं आहे मला नवीन नवीन डिजाईनचे गळे नवीन नवीन ड्रेस आता रंगरंगाचे सुंदर वेगवेगळे प्रकारचे ड्रेस हे ते शिलाई शिवायचे आहे त्यासाठी मी आता अजून पुन्हा शिवणक्लास लावला त्याच्यामधून आता त्याच्यावरचे ब्लाउजं तर समजा शिवणं हे ते सगळं जसं मला अजून त्याच्यातून शिकायचं आहे शिलाई मशीन मी घेतली विकतच घेतली म्हणा पण माझ्या घरी आहे मी शिवतो ब्लाउज तर शिकली पण त्याच्यावरचे ब्लाउजं शिकायचे आहे मला ड्रेस शिकायचे आहे अजून नवीन आजकाल कसं फॅशनेबल पाहिजे आपण जे आहे ते जुने गळे हे ते आहे माझ्या जवळ पण त्याच्यातून मला नवीन नवीन शिकायचं आहे ड्रेस ड्रेस पण शिकायचे आहे त्याच्यावरचे ब्लाउजं झालं ड्रेस झाले ब्लाउजचे गळे रंग बाया छीन्या लावून बाया शिवतात ब्लाउज शिवतात फॅशनेबल गळे राहते हे शिवायचे मला मा मशीन जर घरी असली तर कोण्या वेळेत बसतो आपण म्हणून माझ्याकडे मशीन घेतली मी विकत पण आता कसं आता समजा डोळ्यानं हे ते चष्मा लावून हे करा लागते शिवाय लागते त्याच्यानं खूप हे होते